प्रथम चित्र काढताना अनेक लोक सामान्यत काही चुका करतात या चुका टाळण्यासाठी आपण सामान्य चुका अशा आहेत की जसं की आकार आणि प्रमाणाची गडबड अनेक नवशिके चित्रकार वस्तूंचे आकार आणि प्रमाण चुकवतात त्यामुळे चित्रात असमानता येते त्या अ यासाठी काढण्याच्या प्रक्रियेत आधी पहिल्या हलक्या रेषा काढून व त्यानुसार त्याच्या रूपरेषा ठरवावी लागतात ज्याच्या ज्याच्यामुळे आकार आणि प्रमाणाची गडबड होऊ शकत नाही तसेच दुसरं आहे रंगांची चुकीची निवड रंगांचे मिश्रण किंवा वापर करताना कमी छटा निवडणे त्यामुळे चित्रात गडद किंवा एकसारख्या रंगांचा प्रभाव येतो रंगांचा अभ्यास करून रंग चाचण्या करून त्याचा अभ्यास करावा हे एक एका चांगला चित्रकारासाठी एखाद्या रंगांचा अभ्यास करावा त्याच्या रंग मिक्स करून वेगळे कोणत्या रंग बनतो ह्याच्या चाचण्या करून बघावा व नंतरच त्याचा उपयोग आपल्या चित्रामध्ये चित्रामध्ये करावा त्याच्यामुळे या सरावाची आवश्यकता असते तसेच अवकाशाचा अभाव वस्तूंचे स्थान किंवा अवकाश योग्यरीत्या काढण्यात अडचण येते ही ही एक प्रकारचं अडचण आहे त्याच्यामुळे वस्तूंच्या संदर्भातील अंतर समजून घेणे महत्त्वाचे असते व एका चांगल्या चित्रकाराला त्यामधील असणारे वस्तूंच्या स्थान व अवकाशामधील स्थान अंतर समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे भावना व्यक्त न करणे चित्रांमध्ये भावनांचा अभाव असतो किंवा व्यक्तिमत्व आणि भावना व्यक्त करण्यासाठी कल्पकतेचे विचार करणे आवश्यक असतो एखाद्या चित्रामध्ये भावनांचा अभ्यास न कर अभाव असल्यामुळे ते चित्र अपूर्ण राहते व प्र प्रत्येक चित्रकाराने व्यक्तिमत्व भावना व्यक्त करण्या करण्यासाठी कल्पकतेने विचार करणे खूप सारे इम्पॉ आवश्यक आहे व चुका टाळण्यासाठी उपाय असे आहेत की त्या चुका टाळण्यासाठी किंवा एखाद्यात एक चांगला चित्रकार होण्यासाठी पहिल्या पहिला उपाय आहे अभ्यास चित्रणांच्या तंत्रांचा अभ्यास करा विविध शैली आणि तंत्रे जाणून घ्या एखादं चित्र एखादं चित्र काढताना त्या चित्र चित्रामधील टाईप समजून घेऊन त्याचा चित्र अभ्यास केला पाहिजे व नंतरच त्याचे विविध श शैली त्याचे वेगवेगळे तंत्र जाणून घेतली पाहिजे तसेच प्रॅक्टिस म्हणजे नियमित सराव करणे हे एक इम्पॉर्टंट आहे हे एक अत्यंत महत्त्वाचे आहे एक च चांगला चित्रकार तेव्हाच घडतो जेव्हा तो नियमित सराव करतो व प्रतिदिन किमान एक तास चित्र काढण्यास जर त्याने घालवलं तर हाताची त्याच्यामुळे गती सुधारते व एक चांगला चित्रकार होण्यासाठी खूप फायदेशीर ठरते किंवा चांगला चित्रकार होण्यासाठी होण्यासाठी सरावाची खूप आवश्यकता असते व चांगला चित्रकार होण्यासाठी नियमित आणि लक्षित सराव खूप महत्त्वाचा आहे प्रारंभिक टप्प्यात दररोज एक तास म्हणजे दर आठवड्याला पाच सात तास सराव केल्यास आपली क्षमता वाढते त्यानंतर गती वाढवण्याची स सरावाचा वेळ वाढवता येतो दीर्घकालीन सराव आणि अनुभवामुळे कलाकृतीत सुधारणा सुधारणा साधता येते तसंच एक उत्कृष्ट चित्रकार होण्यासाठी संयम आवड आणि नियमित अभ्यास आवश्यक आहे त्यामुळे सुरुवातीच्या चुका टाळता येतील आणि चित्रकलेत प्रगती साधता येईल तसंच एक उत्तम चित्रकला चित्रकार बनण्यासाठी तसंच सुरुवातीला साध्या रेषांचा वापर करून आकारांची रुपरेषा तयार करणे खूप फायदेशीर ठरते तसेच रंगांचा वेगवेगळा वापर करताना योग्य छटा आणि दोन निवड टोन निवडण्यासाठी खूप अडचणी येतात त्याच्यामुळे रंगांबद्दल थोडा अभ्यास करणंही खूप इम्पॉर्टंट असते चांगला चित्रकार बनण्यासाठी आपण पहिला रंग समजून घेतले पाहिजेत व त्याचे व त्याच्या रंगछटा योग्य प्रकारे समजून घेतल्या पाहिजेत तसेच तेच अनेक कलाकार आरंभात त्यांच्या चित्रातून व्यक्तिमत्व आणि भावना व्यक्त करण्यात कमी पडतात त्याच्यामुळे त्याचं वेगवेगळं चित्रण करता यायला पाहिजे अधिक आत्मसंवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे सराव एखादं चित्र चांगला चित्रकार करण्यासाठी नियमित सराव झालाच पाहिजे व चित्र सुरुवातीला आकार रेषा समजून यांचा सराव केला पाहिजे व त्याच्यानंतर एखाद्या स्थिर अश स्थिर वस्तूचे आपल्याला चित्र रेखाटायला पाहिजे व त्यानंतर आपण मा मानवी पक्षी पक्षी पशु पक्षी यांचं चित्रकरण केलं पाहिजे तसंच नंतर हाव हाव मानवी भावभावना शिकण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे बोलणे चालणे हे सगळ्यांचे निरीक्षण केले पाहिजे त्याच्या बदलणाऱ्या भावना भावना त्याचे एक्सप्रेशन हे चेक केले पाहिजेत व त्यानुसार आपण प्रॅक्टिस केली पाहिजे तसेच प्रॅक्टिस केली पाहिजे तसंच एखाद्या एखाद्या चित्र एखाद्या मोठ्या चित्रकाराची आपण भेट घेतली पाहिजे त्यांच्या व त्याची मदत घेतली पाहिजे त्याचं मार्गदर्शन घेतले पाहिजे